मी मला लहानपासून चित्रकलाची आवड होती आणि मला प्रेरणा पाचवीपासूनच मिळाली ती कारण की माझा छंद हा चित्रकलामध्येच होता आणि ते स सुरुवात मी एवढी चांगली नव्हती केली पण आता मला खूप चांगलं तर नाही पण बरे चित्र काढता येतात आणि ते सुरळीतपणे पण अ काढता येतात ते करण्यासाठी खूप जास्त पैसे तर नाही लागत पण मन लागतं ते का करण्यासाठी आणि जर आपलं मन जर असलं तर आपण ते सुरळीतपणे काढू शकतो आणि जर आपली इच्छाच जर नसली तर आपण ते चित्र पण करू शकत नाही आणि जर आ मला एवढे चांगले तर चित्र येत नव्हते पण आम्हाला जे सर होते शिकवायला त्या ते खूप छान चित्र शिकवत चित्र काढणं शिकवत होते त्यांच्यामुळे मला चांगले चित्रं काढता येतं